हॅलो ॲमेझॉनमध्ये फोन लागला आहे का मी साडीसाठी एक ऑर्डर दिली होती तर ती साडी मला किती दिवसात येईल समजेल का तिथे ऑनलाईन ॲपमध्ये दाखवत होतं चार दिवसात डिलिवरी होईल तर मला फक्त ते विचारायचं होतं म मला नंबर मिळेल का डिलिवरीवाल्या पर्सनचा म्हणजे मला मी कॉन्टॅक्ट करू शकेन त्या नम्बरवर ॲक्च्युली काय झालं आहे माझा ॲड्रेस तिथे माझ्या ॲड्रेसमध्ये ओम साईदाम कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी सेक्टर सात घनसोली आहे माझा करेक्ट ॲड्रेस पण तिथे सेक्टर आठ चुकून झालेले आहे माझ्याकडून तर ते मला ॲड्रेस मध्ये बदल करायचा होता तर मी माझा नवीन ॲड्रेस मी ॲपमध्ये अपडेट करते आणि तुम्हाला पण सांगते ओम साईदाम कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी सेक्टर सात घनसोली पिनकोड आहे फोर डबल झिरो सेवन झिरो वन